नमस्कार माझे नाव पांडुरंग कृष्णराव पोले आहे मी सावळे बेनारव येथील रहिवासी आहे जर बघायचं गेलं तर स्त्रियांच्या आमच्या संस्कृतीमध्ये समजा स्त्रियांच्या ऋतूकालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काही जणांचा खराब तर काही जणांचा हा देवी मार्गाने प्राप्त झालेल्या या पद्धतीने बघितला जातो जर ऋतूकालाचं जर निसर्गाच्या नियमानुसार म्हणलं तर ते काही वाईटही नाही कारण की ऋतूकाल हा महिन्याच्या महिन्याला स्त्रीला येतच असतो त्या माध्यमातून स्त्रीच्या शरीरातील जे काही निरूपयोगी जे घटक असतात ते ऋतूकालामध्ये बाहेर पडत असतात त्यासाठी स्त्रियांना ती खूप गरजेचं जर तर याकडे बघण्याचा हा माणसाचा दृष्टिकोन हा ज्याच्या त्याच्या विचारानुसार असतो जर बघायला गेलं तर यात खराब बघण्याचा दृष्टिकोन हा काय वाईट नाही कारण की हे नॅचरली आहे ती देैवी देणगी आहे हे प्रत्येकाने ती समजून घेतलं पाहिजे आणि जर बघायचंच गेलं तर बघायचंच गेलं तर हे आपलं ऋतूकालामध्ये सर्व पहिल्या काळात महिला आपलं पालव चिरकुट वगैरे अशा प्रकारे वापरायच्या तर आताच्या काळात ह्या जनजागृती झाली याच्यामुळे महिला हे आज पॅड वापरत आहेत तर त्यात वाईट काही असं नाही हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे सकारात्मक विचार असणारा व्यक्ती हा सकारात्मकच निर्णय दृष्टीने बघतो त्याच्यामुळे हे ठीक आहे जे नॅचरल पद्धतीने आहे